मराठी भाषेचा उदय संस्कृतच्या प्रभावाखाली निर्माण झालेल्या प्राकृत भाषेच्या महाराष्ट्री या बोलीभाषेपासून झाला असे बहुतांशी मानले जाते पैठणीतील सातवाहन साम्राज्याने महाराष्ट्रीय भाषेचा प्रशासनात वापर सर्वप्रथम केला देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठी भाषा आणि संस्कृतीची भरभराट झाली ईसवी सन अकराशे अठ्ठ्यांशीमध्ये मुकुंदराज या कवीने विवेक सिंधू या काव्यग्रंथाची रचना मराठी भाषेत केली त्यानंतर ईसवी सन बाराशे नव्वदमध्ये ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना ज्ञानेश्वरांनी केली यानंतर महानुभाव संप्रदयाने मराठी साहित्यात मौलिक भर घातली संत एकनाथ महाराज यांनी या भाषेत भारूड लिहिली आणि एकनाथी भागवत भावार्त रामायण आदी ग्रंथांची भर घातली छत्रपती शिवाजी महाराजांनी मुहूर्तमेढ रोवली आणि पेशव्यांनी या साम्राज्याचा विस्तार केला त्यानंतर मराठी भाषेला राजाश्रय मिळाला ईसवीसन एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर स्वतंत्र भारत देशानं मराठीला अधिकृत राज्यभाषेचा दर्जा दिला ईसवीसन एकोणीसशे साठमध्ये मराठी भाषिकांच्या एक संघ महाराष्ट्र राज्यास मान्यता मिळाली आणि मराठीस राज्यभाषेचा मुकुट प्राप्त झाला ईसवी सन एकोणीसशे तीसपासून मराठी साहित्य संमेलनं सुरू झाली मराठी साहित्यकांनी एकोणीसशे नव्वदच्या दशकापर्यंत मराठी साहित्याचा कळस गाठला राजा केसीदे केसिवदेवराय याचे कारकिर्दीत कोरलेला अक्षी शिलालेख हा सर्वात जुना आजपर्यंत सापडलेला शिलालेख आहे कर्नाटकातल्या श्रवणबेळगोळेथील गोमटेश्वराच्या उंच मूर्तीच्या पायाशी मराठीत कोरलेला लेख चामुंडराजे करवीयले हा काळाच्या दृष्टीनं आद्य मराठी लेख समजला जात असेल पण ती समजूत आता मागे पडली असून तो मान अक्षीशीला लेखाला मिळालेला आहे अक्षी हे महाराष्ट्रातील कुलाबा जिल्ह्यातील अलिबाग या तालुक्याच्या ठिकाणापासून दक्षिण दिशेस पाच किलोमीटर अंतरावर अलिबाग मुरुड जंजिरा रस्त्यावर आहे आणि या शिलालेखाचा उल्लेख कुलाबा गॅझेटीयर अठराशे त्र्याऐंशीमध्ये आहे